हो आम्ही नेहमीच फिरायला जातो मला फिरायला खूप आवडतं आणि माझं पर आम्ही आमचं नरसिंहपूर आमचं ही आहे देवस्थान आहे आम्हाला देव आहे तिथले नरसिंह ते पण खूप छान आहे आणि पुण्यातलं तर खूप मला सगळंच आवडतं पुण्यातले सगळेच पॉईंट सगळेच आवडतात फिरायला आणि तथून ह्याला कोकणात जायला खूप आवडतं कोकणातले सगळेच ठिकाणं खूप छान आहेत कोकणातील सगळेच पॉईंट पण छान आहेत कोकण खूप बघण्यासारखं आहे मला खूप तिथे जायला आवडतं कोकणात आणि प्रवास नेहमीच क करायला आवडतो गणपतीपुळे खूप छान आहे ठिकाण आम्ही नेहमीच तिथे जातो